शेतकऱ्यासाठी हेल्पलाईन नंबर हा एकशे चार आहे आणि आमच्या पुढ आमच्या परिसरात समुदेशन केंद्र नाहीत पण आमच्या येथील आमदार बच्चू भाऊ कळू हे त्यांना खूप मोठ्या प्रकारात आर्थिक मदत करतात तसेच शेतकऱ्याच्या परिवारासाठी प्रमुख घरातला मेन माणूस जाणं शेतकऱ्या आत्महत्या कशासाठी करतो हे त्याचं त्यालाच माहीत असती पण तो गेल्यानंतर त्याच्या प परिवारावर खूप मोठ्या प्रकारचं संकट येते आणि हे त्यांना त्यांनाच माहीत असते का घरातला मेन व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्यावर काय परिस्थिती आली आहे लोकांचं कर्जदारांचं कर्ज कशी देतील ते खूप मोठ्या प्रकारचं एक पहाडासारखं संकट त्यांच्या डोक्यावर आलेलं असतं त्यांच्या घरचं मेन व्यक्ती हा आत्महत्येत गेल्यानं गेल्यानंतर